गणपती हा आपल्या भारतातील गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश चतुर्थीदिवशी गणपतीची स्थापना केली जाते आहे हा सण प्रामुख्याने भारतातील महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो पुणे येथे सर्वांत जास्त गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश उत्सव वात सुरुवातीच्या पहिल्या दिवशी गणव् गणपती या देवाची मूर्ती स्थापन केली जाते आहे आणि रोज गणेश उत्सवामुळे आकर्षक रोषणाई केली जाते आहे आणि देखावे साजरे केले जातात गणेश उत्सवामुळे समाजामध्ये लोक एकत्र येतात व स् विचारांची देवाणघेवाण होते व गणेश मूर्ती घरी घेऊन आल्यामुळे देव दहा पंधरा दिवस आपल्या घरी राहतात त्यामुळे घरात हे आनंदाचे वातावरण असते आहे गणेश उत्सव हा प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा उत्सव असून या उत्सव जरवर्षी ऑगष्ट महिन्यात साजरा केला जातो